नमस्कार मी कौस्तुप पालकर बोलतो आहे रत्नागिरी नगर परिषद ना नमस्कार सर मी रत्नागिरी शहरात नवीनच राहायला आलो आहे मला माझ्या नवीन घरामध्ये जो कचरा आहे तो विल्हेवाट करण्यासाठी किंवा विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याकडे द्यायचा आहे मला माहिती हवी आहे थोडी आपल्याकडून की माझ्या घरातल्या कचऱ्याची विल्हेवाट मी कशी लावू शकेन जर नगरपालिकेच्या काही केंद्रांवर हा कचरा द्यायचा असेल तर तो कधी देता येईल शहरामध्ये घंटागाडीची वेळ फिरण्याची काय आहे माझी मी नोंदणी केली आहे मला कचरा विल्हेवाट सेवेसाठी चारशे पंधरा असा नंबर मिळालेला आहे मला या माझ्या नंबरवर मोबाईलवर आपल्या खात्याकडून जर माहिती मिळाली तर बरं होईल हो हो माझ्या घरातला जो कचरा आहे तो योग्यरीतीने विल्हेवाट लागावा आणि शहराच्या प्रदूषणामध्ये माझ्याकडून भर पडू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे हो हो बरोबर बरोबर जर आपल्याकडून मला योग्य माहिती मिळाली तर मी माझ्या घरातील कचऱ्याची य योग्य विल्हेवाट लावू शकतो आणि हा कचरा मी पर्यावरणाला घातक स्वरूपात न ठरता तो कचऱ्याचा पुनर्वापर किंवा अन्य गोष्टींसाठी देता येईल मला बरोबर बरोबर हो बरं घंटागाडी सकाळी येते का बरं चालेल सकाळच्या वेळेत घंटागाडी येऊन गेली तर माझा कचरा मला नक्कीच देता येईल चालेल बरोबर पर्यावरणाला घातक ठरणारा कचरा उदाहरणार्थ काही इलेक्ट्रॉनिक्स पार्ट किंवा विजेऱ्या बॅटरीज या घेण्यासाठी आपल्याकडे काही सोयी सुविधा आहेत का बरं दर गुरुवारी आपण अशा वस्तू एकत्र करता ठीक आहे मग मी तसा ओला कचरा सुका कचरा वेगळा करतो तशा या वस्तूही वेगळ्या करेन आणि तुम्हाला पाठवेन बरं आपण मला ही माहिती दिली खरंच आपले खूप खूप आभार धन्यवाद